एस टी ई एम मधील संशोधनातील बौद्धिक मालमत्ता व पेंन्टेंट पेटेन्ट सुरक्षेचा समस्याची निरी निराकरण राज्यातील एस टी एम क्षेत्र कसे करतात कायदे परवाना करार हे कसं करतात तर मी सांगते तुम्हाला प्रोसेस प्रोसेस टू प्रॉडक्ट पेशंट कंट्रोल द कंट्रोल ऑफ दीज रेग्युलेशन कम्यूनिटी प्रॉपर्टी राइट्स म्हणजेच की जे संशोधनातील बौद्धिक मालमत्तेवाले पेटेन्ट असतात त्यांनी आपले प्रॉडक्ट कसे कमी रेग्युलेशन करावे आणि कम्यूनिटी प्रॉपर्टी राइट्स कशा कराव्यात याप याप ह्या ह्याचे ते कायदे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे आणि परवाना ते त्यांना करार हा जास्त नको असतो म्हणून मालमत्ता आणि बौद्धिक मालमत्तेवर जरा जास्तच ध्यान द्यावं त्यांनी असं मला वाटतं